भारतात अजूनही कलाकारांना पुरेसे महत्त्व दिले जाते असं मला वाटत नाही कारण जेवढं आपलं म्हणायला पाहिजे तेवढं त्यांना प्रसिद्धी भेटत नाही किंवा त्यांची जी कलाकुसर आहे त्यांना योग्य भाव मिळत नाही आता एवढ्यात जरा यू पी आणि राजस्थान सरकार कलाकारांसाठी काही वेगवेगळे उपक्रम राबवत आहे पण जर संपूर्ण भारताचा विचार केला तर तो अजूनही भरपूर कमी आहे असं मला वाटतं त्यांना स म्हणजे त्यांच्या इथं कलाकुसरांना जी आहे त्यांची त्यांचे जे प्रॉडक्टस असतील म्हणजे हस्तकला किंवा शिल्पकला असेल किंवा पेंटिंग असेल पेंटर्स असतील तर त्यांना एक तर थोडं त्यांना उत्तेजन मिळावं म्हणून काही ॲवॉर्डस् वगैरे पण दिले पाहिजेत त्यांच्या ज्या वस्तू आहे त्यांना योग्य भाव मिळेल असं वाट असं बघितलं पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे जे प्रॉडक्टस आहेत ते भारतातच नाही तर भारताबाहेर पण गेले तर अजून बाकीची जी लोकं आहेत ज्यांना ह्या कला येतात त्या ह्या कलामध्ये इंटरेस्ट घेतील आणि भारताचं नाव आपोआपच प्रसिद्ध होईल